कुटुंबामध्ये पुरुष आणि स्त्रीची ई ही एक फार मोठी भूमिका असते कुटुंबातील मुख्य पुरुष हा पुरुषावर कुटुंब आधारित आहे पुरुष हा बाहेरील काम करून तो आपलं कुटुंब चालवत असतो आणि स्त्री ही मोठी जबाबदारीची व्यक्ती आहे स्त्री ही पूर्ण घरातील व्यक्तीला सांभाळून त्यांचं जेवण जेवण तयार करून तसेच त्याचप्रमाणे मुलाबाळांना शिक्षणासाठी उठवून शिक्षणासाठी प्रवृत्त करून त्यांचे सगळे कामे ही घरातील स्त्री ही एक मोठ्या जबाबदारीने जबाबदारीने पार पाडू शकते शकते तसेच त्याचप्रमाणे पुरुष हा घरातील एक मुख्य व्यक्ती असतो तो तो कुटुंबाचा मुख्य आधार असतो त्याचप्रमाणे पूर्ण अख्खं कुटुंब त्या पुरुषावर अवलंबून असतो कारण त्याच्या कामातून पूर्ण घर चालत असतो पुरुष जर घरी बसून राहिला तर तर तो घरातील कुटुंबाचं पालनपोषण करू शकणार नाही त्यामुळे पुरुषाला घराबाहेर जाऊन काम करावे लागते आणि आपल्या परिवाराला परिवाराला परिवाराला पूर्ण लक्ष द्यावं लागते त्यामुळे कुटुंबामध्ये पुरुष आणि स्त्रीची ही मुख्य भूमिका आहे त्यामुळे अशाप्रकारे ते